राज्यातल्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तथा उद्योगाला भरभराटी आणण्यासाठी अनेक संस्थाच कार्यरत आहेत अशात एकोणीसशे त्र्याण्णवला भारतीय उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून भारतीय उद्योजक संस्था म्हणून ईशान्य भागामध्ये एक संस्था उदयाला आली या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजकतेचा प्रचार प्रसार केला गेला तसेच उद्योजकांना गुंतवणूकदारांना आणि व्यावसायिकांना एकत्र करून विचारविनिमय करून वेगवेगळ्या आयडियाजला चालना देण्याचं काम केलं अनेक उद्योजक एकत्र येऊन सल्लामसलत करू लागले ही संस्था आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड या भागामध्ये सर्वत्र तिचं जाळं निर्माण झाल्याचा आम्हाला पाहायला मिळतं अशाच पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये भारतीय उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नवनवीन व्यावसायिक संकल्पनेला मोठ्या प्रमाणात वाव दिला जात आहे अनेक व्यावसायिक संकल्पना त्या संकल्पनेवर विद्यार्थ्यांच्या त्या संकल्पनेवर स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जात आहेत सातारमधल्याच एका रितेश माने नावाच्या माझ्या विद्यार्थी मित्राला राज्यामध्ये ते त्याचा प्र प्रथम क्रमांक आला त्याने चांगल्या चांगली आयडिया उद्योजकाच्या दृष्टिकोनातून मांडली ती उद्योजकाची आयडिया ती अनेकांना पसंत पडली तिथं असलेल्या गुंतवणूकदारांनी त्यावर त्याची विचारणा केली आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आयडियाजना आज गुंतवणूकदार व्यावसायिक उद्योजक हे आत्मसात करून त्यांच्यासोबतच स्वतःचाही फायदा करून घेत आहेत अशा अनेक संस्था आहेत ज्या माध्यमातून अनेक उद्योजक गुंतवणूकदार आणि व्यावसायिक एकत्र आस आल्याचे आम्हा सर्वांना पाहायला मिळते अशा पद्धतीच्या अनेक संस्था आज भारतभर कार्यरत आहेत आणि याचा येणाऱ्या भविष्यामध्ये उद्योजकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत होत असल्याचं आम्हा सर्वांना पाहायला मिळत आहे